तेवीस फेब्रुवारी दोन हजार दहा चौदा एप्रिल एकोणवीसशे नव्व्याण्णव पंधरा एप् पंधरा सप्टेबर एकोणवीसशे पंच्याऐंशी सत्तावीस सप्टेबर दोन हजार सात तेरा जुलै दोन हजार सतरा